कॉलेजमधून कोण हां मॅम मी माझं खूप प्रॉब्लेम आहे कारण की मी आजारी पडली होती आणि माझ्या घरी म्हणजे जास्त म्हणजे पाहुणे वगैरे आले होते प्रोग्रॅम होता माझ्या घरी आणि तो त्या कारणा ठीक आहे ना मॅम आ तर एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे बरं ठीक आहे ना मॅम मी आता येऊन जाणार कॉलेजला वॉट्सअपवर ग्रूप आहे ना त्याच्यामध्ये जॉइन होऊन जाणार किंवा मी तुम्हाला कॉल करणार ग्रूपमध्ये जॉइन होण्यासाठी नंतर मग त्याच्यात मॅसेज वगैरे आल्यानंतर टाईम टेबल आल्यानंतर मी येऊन जाणार कॉलेजला ठीक आहे ना मॅम ते काही कारणामुळं मला लेक्चर अटेन करता नाही येत होते आता मी रेगुलर लेक्चर अटेन करू शकते मी येणार आता हो